तुम्ही बिकानेर रिस्टॉरेंटमधून बोलत आहे का मी समृद्धी सोमकुंवर बोलत आहे मी मगाशी खूप वेळ झाला एक घंटा अगोदर तर ते ऑर्डर केला होता जेवणाचा तर तो अजूनपर्यंत आलेला नाही आहे तुम्ही सांगू शकता कार् किती वेळ लागेल तर माझ्या घरी गेस्ट आले आहे तर मला थोडंसं र् अर्जंट आहे त्यामुळे मला तुम्ही लवकरातल्या लवकर पाठवाल तर चांगलं राहील हं अच्छा तरी किती टाईम लागेल तुम्हाला यायला बर कुठेपर्यंत आले आहे तुम्ही आता अच्छा मी लोकेशन सेंड केलं आहे तुम्हाला तुम्ही त्या लोकेशनवर लवकरातल्या लवकर येऊन जा आणि अच्छा अच्छा हां ठीके आहे ना तुम्ही घरी आल्यावर मी तुम्हाला पेमेंट करून देईल तुमचे जे पण काही पैसे आहे ते माझ्या घरी गेस्ट आले आहे त्यामुळे तुम्ही लवकर या ओके ओके हां ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ओके